स्वयंपाक करताना तर मी सर्वात आधी गॅसचे बटन चेक करते की ते चालू आहे की बंद आहे आणि स्वयंपाक करत असताना आम्ही कपड्यांना डाग नाही लागले पाहिजे म्हणून अंगाला कपडा बांधून घेतो जेणेकरून माझे कपडे खराब नाही होणार आणि लहान मुलं गॅसजवळ येऊ नये म्हणून त्यांच्याकडे लक्ष देते आणि जे इलेक्ट्रिकचे जे बटन आहे ते बंद आहे की चालू याची खबरदारी घेते घराभोवतीचे इलेक्ट्रिकल सॉकेट तपासते त्यांच्यावर काही जोडलेल्या किंवा जोडण्याच्या खुणा आहेत आणि कशाला करंट वगैरे आहे का हे बघते स्वयंपाक करताना ही सर्व खबरदारी घेण्याचे गरजेचे आहे